मराठी जनता मराठी लोक आपल्या भाषेचा वापर अस्मिता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी अनेक प्रकारे व्यक्त करतात मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही तर सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक ओळख जपणारी महत्त्वाची बाब आहे मराठी लोक आपली अस्मिता मराठी भाषेद्वारे व आपुलकी अनेक अंगांनी अनेक गोष्टीतून व्यक्त करतात त्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सण यामध्ये गुढीपाडवा गणेशोत्सव दिवाळी यासारख्या सणांमध्ये मराठी भाषा महत्त्वाची भूमिका बजावते भजन कीर्तन अभंग लेझिम यासारख्या कला मराठी भाषेतून सादर केल्या जातात आणि त्यामुळे मराठी भाषेची अस्मिता जपली जाते जसे की लोककला मग त्यामध्ये तमाशा लावणी पोवाडा यामध्ये मराठी भाषेचं सौंदर्य मोठ्या प्रमाणात व्यक्त होते आणि मराठी भाषेविषयीची आपुलकी जपली जाते आणखीन एक मुद्दा साहित्य आणि लेखन मराठी साहित्य हे मराठी अस्मितेचे एक प्रतीक आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि मराठीतील नामवंत साहित्यिक जसे की पु ल देशपांडे गदीमा वगैरे वगैरे यांचं लेखन मराठी जनतेसाठी अभिमानाचं आहे आणि त्यामुळे मराठी भाषेची अस्मिता जपली जाते मराठी भाषेचा वापर अनेक ठिकाणी केला जातो साहित्यात फार महत्त्वाचा आहे कविता नाटकं आणि कथा लिहून लेखक कथाकार नाटककार कवी समाजातील विविध गोष्टी चित्रित करत असतात समाजाचे विविध पैलू जगासमोर आणत असतात त्यावेळेस मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि मराठीची अस्मिता जपली जाते मराठीचा वापर दैनंदिन भाषेचा म्हणून केला जातो घरीदारी नोकरीच्या ठिकाणी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत मराठी बोलणे आपल्या मुळाशी जोडलेले राहण्यासाठी महत्त्वाचा एक मार्ग आहे त्याचबरोबर स्थानिक बाजारांमध्ये मंदिरे वाडे यासारख्या ठिकाणी मराठी संवादाचे अनेक अनुभव आपल्याला येतात मराठीचा वापर किंवा मराठी लोक आपल्या भाषेचा वापर आपल्या शिक्षणात आणि सामाजिक चळवळीमध्ये पण करताना बघायला मिळतात मराठी भाषेतून शिक्षण घेऊन लोक आपापली जडणघडण मजबूत करतात त्याचबरोबर सामाजिक चळवळी आंदोलने यामध्ये मराठी भाषेचा जोरदार वापर होतो मराठी बाणा किंवा मराठी अस्मिता म्हणून मराठीसाठी आपण पाहात असतो मायबोली माझी असे मराठी या पद्धतीने तिच्याविषयीची आपुलकी जपली जाते आपुलकी जपताना आणखीन आणि अस्मिता जपताना न वापर करताना मीडिया असेल मनोरंजन असेल अनेक साधन आहेत मग त्यामध्ये मराठी चित्रपट असतील मराठी नाटके असतील मराठी मालिका मराठी गाणी यामध्ये मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि त्या वापरामुळे मराठी भाषेचं प्रतिबिंब अनुभवायला येतं त्याचबरोबर मराठी रेडिओ दूरदर्शन दूरदर्शनवरील अनेक वाहिन्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीमध्ये वापर मराठीचा मोठ्या प्रमाणात होतो हा मराठी लोकांसाठी आणि मराठी श जनतेसाठी अभिमानाचा घटक आहे अभिमानाची बाब आहे आणि भाषेचं अभिमानाने संरक्षण म्हटलं तर मराठी जनता मराठी लोक त्यांच्या भाषेच्या अस्तित्वासाठी आणि टिकवायसाठी काम करत आहेत अहोरात्र झटत आहेत मराठी पाट्या मराठी शाळा आणि मराठी कार्यालये किंवा कार्यालयांमध्ये स सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर मोठ्ठ्या प्रमाणात केला जातो आग्रह धरला जातो आणि हीच खऱ्या अर्थानं मराठीची अस्मिता आहे यामुळेच आज मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन न राहता एका समुदायाच्या अस्मितेचं सांस्कृतिक वारशाचं आणि आपुलकीचं मराठी भाषा एक प्रतीक बनलेलं आहे हे आपल्याला ब म्हणता येईल किंवा ठामपणे सांगता येते